नमस्कार मित्रांनो मी विश्वराज सावन मी आता तुम्हाला ना माझा एक चांगला पॉझिटिव्ह एक्सपिरियन्स सांगणार आहे हां मी जे ऑनलाईन प्रोडक्ट मागवलं होतं आणि ते कशाप्रकारे आलं कोणत्या साईटवरून मागवलं वगैरे वगैरे तर एक पुस्तक मागवलं होतं म्हणजे ड्रॉईंग बुक होतं ते हो चित्रकला वही लहान मुलांसाठी मी घेतली होती हो माझा एक पुतण्या आहे ना त्याचा वाढदिवस होता मग मी विचार करत होतो की त्याला काय गिफ्ट देऊ काय गिफ्ट देऊ मग असं मला वाटलं की बाबा एक त्याला काहीतरी शैक्षणिक असं साहित्य गिफ्ट द्यावं ज्याच्यामुळे तो काहीतरी आपली प्रगती करू शकेल त्याचा विरंगुळाही व्हायला पाहिजे अशाही दृष्टिकोनातून मी ते बघत होतो बघता बघता मला ॲमेझॉनवरती एक चांगला सेट मिळाला त्याच्यामध्ये कॉम्बो पॅक होता तो त्याच्यामध्ये ड्रॉइंग बुक होतं त्याच्यानंतर त्याच्यासोबत कलर्स होते वेगवेगळ्या प्रकारचे तेलरंग होते खडू कलर होते त्याच्यानंतर पाण्याचे कलर होते आणि ते ड्रॉईंग बुक तसं बघायला गेलं तर जवळजवळ मला वाटतं साठ सत्तर पानांचं ड्रॉईंग बुक असेल आणि त्या ड्रॉइंग बुकमध्ये ना एवढी छान छान चित्र होती हो सुंदर सुंदर फुलं होती म्हणजे वेगवेगळीच डिझाईन होती जी आपण बघितलेलीही नव्हती आणि त्यानंतर काही झाडं होती म्हणजे की जशी आंब्याची झाडं होती पेरूची होती लिंबू होते वड होते पिंपळ होते आवळ्याची झाडं होती आणि त्यांचं ना आरेखन त्यांनी त्याच्यामध्ये केलं होतं आणि काही ठिकाणी ना टिंब दिले होते ते जोडून चित्र बनवायची होती त्याच्यानंतर काही ठिकाणी त्यांनी हे दिलं होतं आपलं काय म्हणतात त्याला ते पॉईंट पॉईंट पॉईंट असतात ते डॉट डॉट ते दिले होते त्याच्यानुसार चित्र बनवायची होती त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यामध्ये एक सुंदर असं दिलं होतं म्हणजे काय जी कल्चर आहेत आपली ते फक्त एका धर्माची नव्हती सगळ्या धर्मांची दिली होती प्रत्येकाची द मंदिरं होती देवस्थानं होती त्याच्यानंतर त्याच्याखाली नावं लिहायची होती त्यांना रंग काढायचा होता त्यानंतर दिवाळीचं चित्र होतं ईदचं चित्र होतं हो त्याच्यामध्ये क्रिसमसचं चित्र होतं असे भरपूर चित्र होती त्यानंतर मागे एक स्टोरी रायटिंगसाठी ना त्यांनी एक जागा शिल्लक ठेवलेली त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं होतं की बाबा स्टोरी रायटिंग करा आणि तुम्ही त्याच्यामध्ये खाली स्वतः चित्र आरेखा त्याच्यामध्ये त्यांना स्टो मस्तपैकी असं छानच होतं ते माझा रिव्यू त्याबद्दल एक नंबर आहे म्हणजे ते प्रोडक्ट जे आहे ना ते मुलांसाठी खूप उपयुक्त आहे जर कधी तुम्ही गेलात ॲमेझॉनवरती तर ॲमेझॉनवरती जायचं आणि सर्च करायचं गिफ्ट फॉल्च फॉर चिल्ड्रन हां गिफ्ट फॉर चिड्रनची सिलेक्ट करायचं मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मुलांचं ना वय येतं मग ते वय टाकायचं जे काय असेल ते छान छान गिफ्ट येतात आणि मस्त गिफ्ट येतात तुम्ही खरंच सांगतो तुम्ही ट्राय करा आणि ती गिफ्ट वापरा त्यातली एक नंबर गिफ्ट येतात खरंच आणि मला तर छानच प्रोडक्ट मिळालेलं आहे हो हो